अहो थोडा वेळ आहे का आपण असं करूया ना या दिवाळीमध्ये इथे राहण्याच्या ऐवजी आपण सगळेजण दुबईला जाऊया ना प्लीज नाही जाऊन आलो आहे आपण ते ठीक आहे पण यावेळेला आपण गाथा आणि वेद त्यांच्याबरोबर पण जाऊया ना आणि बघूया निकिता आणि अक्षतांना पण अफकोस वेळ मिळायला पाहिजे नाही आत्तापासून आपण प्लॅनिंग केलं तर आपल्याला ते दिवाळीपर्यंत साध्य करता येईल हो की नाही जाऊया त्याला काय झालं म्हणजे परत बघायचं म्हणून काय झालं आपण सगळेजण बरोबर असू हे तर एक आहे ना नवीन आपण दोघंजण तर आधी जाऊन आलो आहे आणि दुबईमध्ये म्हणजे नेहमी गेल्यानंतर काहीतरी नवीन बघण्यासारखं असतंच जवळ आहे त्यांच्या सुट्ट्यांचं जर मुला आपण आता रिटायर्ड आहोत ते जाऊ देत पण मुलांच्या सुट्ट्यांचा विचार केला तर उगीच लांबची ट्रिप कुठली करणं काही जमणार नाही दुबईजवळच्या जवळ आहे तर जाऊन येऊया आणि हां पण गाथा वेदच्या काहीतरी मला वाटतं पासपोर्टचा प्रॉब्लेम आहे त्यांचा संपतो आहे असा म्हणत आहेत त्यांना नाही वेळ मिळाला तर मी जाईन ना मी काय आता रिकामीच आहे काय पासपोर्ट ऑफिसमध्ये जायचं नाही तर एजंटकडे देऊ त्याला काय मी करीन ना त्याला काय म्हणजे काय एज्युकेटेड आहे एवढी त्याचा वापर कधी करायचा दरवेळेला नाही तर ते तूच करत असतोच त्यापेक्षा मे जाऊन करून आणते पाच सात मी गाथाला फोन लावू का नाही मला ती म्हणत होती ती आणि वेद दोघेही म्हणत होते त्यांना पण यायचं आहे आपल्याबरोबर कारण हे बघ आत्ता गेलो तरच शक्य आहे अजून पाच वर्षांनी म्हटलं तर आपल्याला जमेल की नाही हे माहिती नाही आहे त्यामुळे मी जाऊया पासपोर्टचं तू सगळं माझ्यावर सोड मी करते काही प्रॉब्लेम नाही पहिल्यांदा अरे दोन हजार साली मी केलं होतं तेव्हा तर काही फॅसिलिटीज नव्हत्या पासपोर्टचं काम मीच केलं होतं त्यावेळी तुला आठवत असेल तर बघ आणि आता आपण पंचवीस वर्ष पुढे झालो आहे ऑनलाईन पण सगळं आपल्याला उपलब्ध आहे होऊन जाईल त्याला काय पण आपण जाऊया प्लीज प्लीज यावेळी नक्कीच जाऊया